हो आमच्या शाळेमध्ये लायब्ररी होती आणि मला लहानपणी वाचायची आवड होती अजूनही वाचायची आवड आहे पण आता तेवढं वेळ देता येत नाही पण लहानपणी म्या तर मी सिंधवाच्या सफारी वाचलेले आहेत फास्टर फेणे वाचलेलं आहे चिमणराव वाचलेले आहेत हे खूप धमाल असायची ते वाचणं या टार्झनच्या गोष्टी वाचलेल्या आहेत वेताळाच्या गोष्टी खूप आवडायच्या आम्हाला ते वापर वाचायचो किंवा सायंटिस्टशी माहिती देणारी त्यांचं जीवनचित्र चरित्र सांगणारी खूप पुस्तकं आहेत गांधीजींवरची पुस्तकं आहेत जवाहरलाल नेहरूंवरची पुस्तकं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवरची पुस्तकं आहेत त्यांची अगदी त्यांनी घेतलेली स्वराज्याची शपथ बोट कापून ती तर आम्हाला तेव्हा एकदा अंगावरचं रोमांच उभा करून टाकायची की अरे बापरे एवढे लहान शिवाजी महाराज होते आपले त्या मा त्या वयात सुद्धा त्यांनी सगळ्या मावळ्यांना जमा केलं आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली आणि तेव्हा जे ते बोलले आहेत ते खरोखरच एकदम आपल्याला स्फूर्ती देऊन जायचं शाहिस्तेखानाची बोटं छ छ छा छाटली तो जो पर्टिक्युलरली धडा होता किंवा पुस्तकं गोष्ट होती तर अशी ऐतिहासिक घटना सांगणाऱ्या गोष्टी होत्या राणा प्रतापांची शौर्याची गोष्ट सांगणाऱ्या गोष्टी होता त्या सगळ्या सांगायच्या वि स्वामी विवेकानंदांची जीवनचरित्र सांगणारी पुस्तकं होती ते खूप आवडायचं तेव्हा आमच्या शाळेत असताना माणूस चंद्रावरती गेला होता नील आर्मस्ट्राँग मग तेव्हा त्याबद्दलची माहिती सांगणारी गोष्टीची पुस्तकं होती ती आम्हाला मला पर्टिक्युलरली आवडायची आणि मला कविता वाचायचं आवड असायची त्यामुळे मग मी लहान मुलांच्या कविता सुद्धा आव आवडीनं वाचायचो त्याची पुस्तकं होती आमच्या शाळेमध्ये आणि विशेष म्हणजे मला इतिहासाची पुस्तकं वाचायला आवडायचं म्हणजे मी मग अशी सांगितलं जसं छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा महाराणा प्रताप असोत किंवा झाशीची राणी असोत त्यांची जीवनचरित्र सांगणाऱ्या ज्या गोष्टी अशी पुस्तकं होती ती मी खूप आवडाय आवडीने वाचायचो किंवा इंग्रजांच्या लढ्यामध्ये भगतसिंगांनी जो लढा दिला तो त्यांची त्यांचं धडा असणारी किंवा त्यांच्या कहाण्या सांगणारी पुस्तकं राजगुरूंची कहाणी सांगणारी पुस्तकं स्वांतंत्र्यवीर साववरकरांची पुस्तकं माझी जन्मठेप अशी पुस्तकं ते ते तेव्हा एवढं कळायचं नाही पण नंतर काही जेव्हा मी सातवी आठवीत गेलो तेव्हा ते पुस्तक पण मी वाचलेलं आहे माझी जन्मठेप आणि स्वातंत्र्य सावरक वीर सावरकरांच्या बद्दलचं तेव्हा आम आमच्या मनात आणि अजूनही ते आहेतच त्यांच्या मनात आताच त्यांच्या एक चित्रपट येऊन गेला तो अतिशय त्यांची जे हाल अपेष्टा त्यांनी भोगलेले आहेत तो दाखवणारा तो चित्रपट होता पण हे सगळे संस्कार आमच्याकडे शाळेतल्या वाचनालयामुळे झाले होते आणि वाचनालय ही गरजेची गोष्ट आहे अतिशय गजरेची गरजेची गोष्ट आहे आणि लोकांनी वाचनालयात जायला पाहिजे विशेषतः मुलांनी आणि त्याचा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद